हॅलो हां बोला मॅडम हो फूलवाला बोलत आहो अच्छा तर तुम्हाला गणेश चतुर्थीसाठी तर फक्त पूजेसाठी फुलं पाहिजे होती की डेकोरेशनसाठी सुद्धा पाहिजे होते अच्छा तर तुम्ही डेकोरेशनसाठी तर तुमचा मोठा पेंडॉल आहे की तुम्ही घरात घरातच करत आहेत अच्छा पेंडॉल आहे तर मग तुम्हाला जास्त प्रमाणात फुलं लागतील तर आमच्याकडे सर्व प्रकारची फुलं उपलब्ध आहेत मॅडम तर तुम्हाला डेकोरेशनसाठी आणि पूजेसाठी दोन्ही लागतील का तर बघा पूजेसाठी जर तुम्ही म्हणत आहे तर आपल्याकडे झेंडूची फुलं गुलाबाचे फुलं आणि कमळाचे फुलं मिळतील जे तुम्ही पूजेत यूज वापरू शकता आणि जे तुम्ही डेकोरेशनसाठी म्हणत आहेत तर आमच्याकडे चंपा चमेली आणि गुलाबाचे सुगंधी फुलं आणि उटणे हे सर्व फुलं तुम्हाला आमच्या दुकानात मिळतील की तुम्ही त्याच्याने जे डेकोरेशन करत आहेत तर ते तुम्हाला चांगल्या ह्याच्यात पडतील आणि सुगंध येईल तुमच्या डेकोरेशनमुळे बघा तुम्ही जर बघितले तर जे झंडूचे आणि जे गेंद्याचे फुलं आहेत ते तुम्हाला वीस रुपये प्रति डझनच्या हिशोबाने पडेल आणि जर तुम्ही गुलाबाचे म्हणत आहे तर ते तुम्हाला पन्नास रुपये डझनच्या हिशोबाने पडेल आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही डेकोरेशनचे म्हणत आहे तर ते तुम्हाला किलोच्या हिशोबाने मिळतील ते तुम्हाला चाळीस ते पन्नास रुपये किलोच्या हिशोबाने मिळतील मॅडम तर तुम्ही एक काम करा मॅडम तुम्ही मला ऑर्डर लिहून द्या तुम्हाला किती किती किलोमध्ये पाहिजेत त्याच्या हिशोबाने मी याचा रेट बघून तुम्हाला डिस्काउंट देतो अच्छा तर तुम्ही क्वांटिटी बघून घ्या ठीक आहे तर त्याच्या हिशोबाने जर लागतं आहे तर मी तुम्हाला प्रत्येक किलोवर तीन तीन रुपये कमी करून देतो मॅडम कसं आता गणेश चतुर्थीचा सीजन सुरू आहे ना तर आता फुलांची विक्री जास्त होते तर कसे फुलं महागातही येत आहेत ना मी जास्त कमी करू नाही शकणार पण तुम्ही जास्त प्र प्रमाणात घेत आहे तर ठीक आहे मी तुम्हाला पाच रुपये प्रति किलोवर कमी करून देतो हो हो मी डिलेव्हरी करून देतो तर तुम्ही एक काम करा तुम्ही लोकेशन पाठवा आणि काही ॲडव्हान्स माझ्या ह्या नंबरवर पाठवून द्या मी तसंच जसं मिळालं त्याच्या एका तासात तुम्हाला डिलेव्हरी पाठवतो ठीक आहे ठीक आहे मॅडम तुम्ही पाठवून द्या हो हो फ्रेशच फुल पाठवणार आहो मॅडम बरं बरं ठीक आहे मॅडम चला धन्यवाद मॅडम